हो बोला हा ठीक आहे हा चालेल तुम्हाला कशा रिलेटेड माहिती हवी ओके ठीक आहे आपल्याकडे किराणा प्रोडक्टस सगळे भेटतात डेली प्रोडक्ट सगळे भेटतात जे डेली नीडसाठी जे सगळे लागतात ज्या गोष्टी त्या सगळी आपल्याकडे ॲवेलेबल आहेत ओके आपल्याकडे जे मार्केट आहे जे आपलं जे प्रोविजन आहे त्याच्या आम्ही दोन किलोमीटर रेडियसमध्ये फ्री डिलेवरी देतो त्यापुढे एक किलोमीटरनुसार मग आम्ही ते चार्जेस लावतो त्यावरती घरपोच डिलेवरी ॲवेलेबल आहे त्याची ओके ओके हां हां आपल्याकडे गोवर्धनचं दूध अवेलेबल आहे अमूलचं दूध अवेलेबल आहे आणि एक आहे चौतं दूध अवेलेबल आहे आईस्क्रीम प्रोडक्टमध्ये जे आहे कोल्ड प्रोडक्टस असतात जे बेवरेजेसमध्ये त्यामध्ये अमूल आहे हाऊमोर आहे हो हो काय त्यात प्रॉब्लेम नाही आहे जे आम्ही प्रोडक्टस ठेवतो ते फुल्ली व्हेरीफाईडच प्रोडक्ट ठेवतो ज्यांची आम्ही पूर्णपणे एक्सपायरी डेट वगैरे सगळं चेक करून ठेवलेले असतात जरी कुठेही काही प्रॉब्लेम वाटायला असतं तर लगेच रिप्लेस करून भेटतील त्यात एवढं काही प्रॉब्लेम नाही हो हो हो आपलं जनरल स्टोअरच आहे तर सगळ्याच डेली नीड्सच्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर साबणाच्यामध्ये संतूर लक्स मेडीमिक्स हे बरेच प्रकारचे ब्रँड्स अवेलेबल आहेत आपल्याकडे ठीक आहे चालेल हां ठीक